रमेश मला त्या वीज मंडळाच्या वेबसाईटवर माझी माहिती अपलोड करायची होती ते मला करून दे बरं मी सविस्तर सांगतो राजेश जानराव चिमोटे बालाजी मुकुटअपारमेंट वृंदावन कॉलनी साईनगर अमरावती ईमेल आय डी आहे राजेश चिमोटे ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आणि मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस सहासष्ट सत्तेचाळीस अठरा